आषाढीवारी ह्या व वारीचा वारीत सगळ्या प्रकारचे लोक पंढरपूरला जाण्यासाठी एकत्र येतात अगदी तळागाळातले लहान मोठे म्हातारे कोतारे सगळ्या प्रकारचे सगळे म्हातारे बायका मुलं सगळ्या प्रकारची वयाची असलेली लोकं एकत्र येतात आणि ती एकोप्याने पंढरपूरला जातात पंढरपूरला विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी धडपडत जातात पाऊस व वगैरेचं काहीही ते भान नसतं त्यांना आणि ह्या गोष्टीचा मला खूप गर्व आहे की सं राय महाराष्ट्रात अशा वारी गोष्टी सं ह्या संस्कृतीत आपल्या अशा गोष्टी घडत असतात ह्या गोष्टीचा मला सगळ्यात जास्त गर्व वाटतो